मी फ्लिपकाटवरती एक शूज बगितलं होता आणि त्याला ऑर्डर केला तर दोन तीन दिवसापर्यंत तो ऑर्डर माझ्या घरपोच पोचला आनि ड्युलरी बॉयस् पण एकदम चांगल्या पद्धतीने त्यानं मला सर्व सांगितलं का डॅमेज प्रोडक्स असेल तर रिप्लेस कसं करायचं हे ते सर्व एकदम चांगल्या पद्धतीने डिटेल सांगितले मला आणि हजारपर्यंत शूज होता तो तर तरी मला डिस्काउंटमध्ये आठशेपर्यंत मिळाला छान वाटलं आणि मी शूज घरी आणला शूजची जेव्हा अनबॉक्सिंग केली तर तेव्हा शूज बघितलं तर शूज एकदम छान प्रोडे एकदम बेष्ट होतं सोल वगैरे एकदम सर्व ठीकठाक होतं शूज जेव्हा मी घातला तर घातल्यावरती फुल कंपटेबल वाटला आणि मला खूप आवडला आणि बाहेर पण मुलांनी विचारलं का शूज खूप छान दिसत आहे सर्वांनी तारीफ केली चांगलं वाटलं अन् कंपनीवाल्यांना पण सर्व ओ टी पी वगैरे सर्व घेऊन सर्व सांगितलं की प्रोडक्स फीडबॅक पण दिला मी का कसं स् काय काय एक्सपरीअन्स होतं डॅम डॅमेज आला का प्रोडक हे ते बाकी सर्व कंपनीसोबत पण बोलणं झालं आचं पूर्ण एकदम मस्त होतं पूर्ण ठीकठाक एकदम मला खूप आवडलं